नमस्कार रोहित बोलत आहेत ना गाईड ते अलिबागमध्ये गाईड म्हणून काम करतात रोहित मला तुमचा सोशल मिडियामधून नंबर मिळाला होता मला रायगडमधल्या अलिबागमध्ये फिरायला यायचं होतं तर क कधी येऊ शकतो म्हणजे कोणतं वातावरण आता वातावरण कसं आहे

अच्छा म्हणजे तुमच्या मतानुसार तुमच्या मसा मतानुसार हिवाळा बेस्ट आहे येण्यासाठी

अच्छा पण इ अलिबागमध्ये बघण्यासारखं अशी ठिकाणं आहेत तेव्हा ॲवेलेबल तुम्ही पण असाल अजून तुम्ही त्या त्यावेळी ॲवेलेबल असाल म्हणजे आमच्यासाठी रोहित तुमचे काय चार्जेस काय असतील तेव्हा

अच्छा डिसेंबर वगैरेमध्ये आम्ही यायचं ठरवलं तर तुम्ही ॲवेलेबल असणार तेव्हा ठीक आहे रोहित मी तुम्हाला कन्फर्म झालं की फोन करून सांगतो मग आपण ठरवू ठीक थँक्यू रोहित थँक्यू